हॅलो हॉटेल अप्पल का ॲक्चुली सुलीन पाटील बोलतोय मला एक बड्डेचा इवेहेंट करायचं होता आपल्या हॉ हॉटेलला तसे फॅसिलिटी आहे का अवेलेबल ओके त्याच्यामध्ये मला काय काय सर्विस भेटेल डेकोरेशन वगैरे पुढच्या आठवड्यात सोमवारीे आहे ओके डेकोरेशन केक वगैरे सगळं भेटेल ना तुमच्याकडे चालेल आणि फूड मध्ये काय जेवणाचं मेनू काय कराल

ते हां हां मी अस बाहेरून ऐकलंय आपली तिरंगापुरी जी फेमस आहे ती भेटेल ना मग ती आम्हाला ओके ओके हा आणि जर आपला हे पन्नास लोकांचं इवेहेंट असेल त्याप्रमाणे सिटिंग कॅपॅसिटी खुडच्या वगेरे अवे्लेबल होतील ना त्या अच्छा ओके आणि याचं बजेट कुठंपर्यंत जाईल म्हणजे कसं इस्टिमेट ओके त्याच्यामध्ये केक डेकोरेशन फूड त्यानंतर स्टेजचं डेकोरेशन पण त्यातच येईल का काही याच्यामध्ये डिस्काउंट सध्या ठीके चालतं चालत मी येऊन भेटतो तुम्हाला ओके ओके थँक्यु